माझी फोटोग्राफी इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगणे कठीण आहे कारण प्रत्येक फोटोग्राफरचा स्वतःच्या दृष्टिकोन आणि शैली असते तरीही मला असे वाटते की माझ्या फोटोंमध्ये काही गोष्टी खास असतात पहिली गोष्ट आहे भावना मी माझ्या फोटोंमधून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते मला केवळ सुंदर दृश्य टिपायचे नाही तर त्या दृश्यात असलेले भावना आनंद दुःख किंवा उत्साह दर्शवायचा असतो दुसरी गोष्ट आहे साधेपणा मला साधे फोटो आवडतात ज्या फोटोंमध्ये कमी गोष्टी असतात पण त्या प्रभावीपणे मांडल्या जातात क्लचर नसलेले फोटो मला जास्त आकर्षित करतात तिसरी गोष्ट आहे प्रकाश मी प्रकाशाचा खूप विचार करते प्रकाशामुळे फोटोचा मूड बदलतो नैसर्गिक प्रकाश मला खूप आवडतो पण उपलब्ध असलेल्या कोणत्याही प्रकाशात प्रकाशात चांगले फोटो कसे काढायचे ह्याचा मी नेहमी विचार करते चौथी गोष्ट आहे स्टोरी टेलिंग माझ्या फोटोंमधून एक कथा सांगण्याचा माझा प्रयत्न असतो फोटो बघताना लोकांना काहीतरी जाणवावे त्याचा त्यांच्या मनात काही विचार यावेत अशी माझी इच्छा असते या गोष्टी माझ्या कामाला इतरांपेक्षा वेगळे बनवतात असे मला वाटते अर्थात मी अजून शिकते आणि माझ्या शैलीत इम्प्रूव करण्याची प्रयत्न मी नेहमीच करत असते